हॅलो हां बोला हां नमस्कार बोला बरं बरं ठीक आहे मिरीट काय आपलं दहावीला सत्त्याऐंशी टक्के ठीक आहे आता सी ई टीला किती आहेत तुला बाळ साठ पर्सेंटाइल आली आहे तुझी ठीक आहे तू ओपनमध्ये आहेस का काश्टमध्ये येतो आहेस ठीक आहे कुठल्या तुला ॲडमिशन हा होईल कुठल्या ट्रेडला तुला ॲडमिशन घ्यायचं आहे आपल्याकडे बघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मॅकेनिकल आहे आय टी आहे इलेक्ट्रिकल आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे इ सीव्हील इंजिनिअरंगा इ सीव्हील इंजिनिअरिंग काय कम्प्युटर सायन्स देखील आहे आपल्याकडं हां फक्त तुम्हाला सी ई टीला साठ पर्सेंट सिक्स्टी पर्सेंटायल म्हणजे खूपच कमी आहेत तसे बघायला गेलं तर हो त्यामुळं तुम्हाला तुमची त्याची प्रिपरेशन खूप करावी लागेल बाकी काय होईल तुमची ॲडमिशन हां फीज आहे आपल्याकडं एक वन इयरला वन लॅक सिक्स्टी थाउजंड रुपये फीज आहे यिअरला टोटल फीज म्हणजे आता व एक व वन इयरप्रमाणे म्हणजे इयर टू इयरची फीज आकारली जाते तुमच्याकडून आणि जर का तुम्ही म्हणजे एकदा आता तुमच्या ओप कॅटेगरीनुसार त्या फीज आपल्याकडं आहेत तशा कॅटेगरीनुसार म्हणजे लक्षात आलं का तुझ्या तरी तुला ॲप्रॉक्झिमेट वन लॅक टेन थाउजंडपर्यंत तुला फीज बसेल बाळ हां मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे फीज तर तुला तुला पर्सेंटाईल किती आहेत म्हणालास सी ई टीला साठ पर्सेंटाइल आहे आणि कॅटेगरीमध्ये आहेस तू तर तुला अबाऊ एटी टू नाईंटी थाउजंड रुपये फीज बसेल ऐंशी ते नव्वद हजार रुपये साधारण आहे फी सायन्स किंवा सी ई टीला मार्क चार वर्षाचा कोर्स आहे मेकॅनिकलचा कॅम्पस सिलेक्शन सिलेक्शन वगैरे आपल्या इथं खूप छान पद्धतीने होतं म्हणजे विविध कंपण्या आपल्याकडे येतात टाटा असं टाटा असेल महिंद्रा असेल परवाच टाटा कंपणी येऊन कॅम्पस सिलेक्शन थ्रू वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग हे भारतामध्ये दहाव्या क्रमांकाला उत्तम क्वालिटीचं असं म्हणजे छान इथं मुलांना फक्त ज्ञान नाही तर मुलांना त्यांचं करिअर घडवतं इथनं असं ते एक नामांकित कॉलेज आहे हो खूप ॲक्टिविटीज होतात हो हो हो स्पोट्स वगैरेरे आपलं सगळं आहे मी तुम्हाला एक काम करतो तुम्ही कॉलेजमध्ये येऊन जावा मी तुम्हाला आमचे गणेश नाईक म्हणून सर आहेत त्यांचा नंबर देतो अधिक माहितीसाठी त्यांना फोन करा ठीक आहे ओके सकाळी दहा वाजल्यापासनं सात वाजेपर्यंत ठीक आहे ओके ओके ओके ओके ओके